आमच्या घोराडला चौथ्या महिन्यामध्ये खूप मोठी यात्रा भरत असते आणि लहानपणी पण खूप मज्जा यायची रात्रीच्या टाईमला आम्ही पायदळ जायचे मस्त चिवडा वगैरे खायचा कुल्फी खायची मस्त असे जलेबी वगरे तिथं खायची आता मोठं झालं तर लाज वाटते हॉटेलमध्ये जाऊन खायची पण लहानपणीची इतकी मज्जा येत होती ना झुल्यामध्ये वगैरे बसायचं आणि छान मस्ती करत घरी यायचं पुन्हा दुसऱ्या दिवशी परत आणखी यात्रेमध्ये जायचं तसंच आता मेहराबादला वगैरे दहा जुलैचा पण कार्यक्रम असते मोहनाचा तेव्हा पण मी मेहराबादला जात असते आणि एकतीस जानेवारीला बाबाच्या समाधीला टच व्हायसाठी एकतीस जानेवारीला पण मी दरवर्षी जात असते बाबाचं इतकं मोठं तीर्थक्षेत्र आहे की तिथे लो लाखोंनी लोकं म्हणजे बाबांच्या दर्शनासाठी येत असतात इतकी शांतता मी कोण्याच देवस्थानमध्ये पाहिलेली नाही आणि लो जेवढेही देवस्थान दे जेवढेही ठिकाणी म्हणजे फिरून येतात तीर्थक्षेत्र तर तिथं आल्यावर अशी सांगतात की एवढी शांतता आम्ही कोणेच देवळात बघितलेली नाही आणि एवढी शांतता आम्ही कुठेच पाहिलेली नाही इथं नाही फुलं लागत ना इथं अगरबत्ती लागत ना इथं धूप लागत ना इथं नैवैद्य राहात ना इथं दक्षिणा राहात आम्ही असंच म्हणजे असं स्थान आम्ही कुठंच बघितलेलं नाही असं हे आमच्या मेहेरबाबांचंच मेहराबाद असंच तीर्थक्षेत्र आहे की खूप छान आहे तिथे एक वेळा जरी कोणता व्यक्ती आला तर पुन्हा पुन्हा त्याची जायची पुन्हा पुन्हा दर्शनाला जायची खूप तिथे इच्छा होते